आजची तरुण पिढी सांस्कृतिक पद्धतीचे तंतोतंत पालन करील अशी खात्री देता येत नाही आणि सांस्कृतिक मूल्याचा विचार केला तर खरंच बऱ्यापैकी पकड सैल होत चालली आहे ज्या घरात संस्कारी वातावरण आहे त्या घरामधील तरुण पिढी ही सांस्कृतिक पद्धतीचा वापर थोड्या फार पा प्रमाणात का होईना पालन करताना दिसते जसं पाटपूजा करणे देवपूजा करणे किमान उदबत्ती लावणे एखाद्या श्लोक म्हणणे संध्याकाळच्या वेळेस दिवा लावणे ह्या गोष्टी करताना सांस्कृ जिथं ज्या घरात संस्कार आहे तिथेच हे दिसून येतं